दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे असे मला वाटत नाही कारण त्यामध्ये जे संशोधक आहे हे संशोधक जीवसृष्टी शोधण्यासाठी यांचा अतोनात प्रयत्न चालू आहे ते आताच आपल्या देशातील काही संशोधक चंद्रयान जे सोडलेलं होतं चंद्रावर त्याच्यातून त्यांना जीवसृष्टी असण्याचा असा कोणताच त्यांना एक पुरावा मिळालेला नाही आहे फक्त पाण्याचा तिथे शोध लागलेला आहे त्यांनी अंदाजे पाणी मिडाल्यामुळे आणि इथे जीव असावा असे अंदाजे त्यांनी संशोधन त्यांचं अजूनही चालूच आहे आणि पुढे ही ते लावणार आहे पण अजून ही निश्चित ठामपणे इथे जीवसृष्टी आहे असा त्यांना शोध लागलेला नाही त्यामुळे मला जीवसृष्टी आहे असं वाटत नाही